रेडिओमध्ये समजा ते लेडीज असतात ते समजा समजा जे माहिती सांगतात त त्याच्यामध्ये कोणते कार्यक्रम हे ते राहाचित म्हणजे आता टायमिंग सांगतात ते कार्यक्रमाचा तर त्याच्यामध्ये कोणत्या वेळेला कोणता कार्यक्रम हे ते समजा रेडिओद्वारे समजा फक्त ऐकायलाच भेटायचं तर त्याच्यामध्ये काही समजा गाणे वगैरे हे ते भेटायचे आता टेलिविजनमध्ये म्हणजे आपल्याला ऐकायला पण भेटते आणि पाहायला पण भेटते त्याच्यामदे पिच्चर असो त्या पिच्चर मराठी पिच्चर मराठी गाणे कीर्तनं समजा बघायला भेटतात त्याच्यामध्ये आणि मराठीमध्ये गवळणी लेकराचे डान्स हे ते मराठी गाण्यावर आणि मराठी समजा बातम्या वगैरे त विशेषतः मराठीमध्ये म्हटलं तर समजा जे काही हे असतात मेन मोठंमोठं डॉक्टर त्यांची माहिती वगैरे देतात ते तर त्याच्यामध्ये असा भाषेचा वापर होतो मराठीचा मुद्रित म्हटल्यावर ते न्यूजपेपर वगैरे मराठीत असतात त त्याच्यामध्ये लेख वगैरे असतात कोणत्या नोकऱ्या वगैरे आल्या का हे आल्या का ते मराठी भाषेचा वापर करून आम्हाला समजते म्हणजे कोणकोणती माहिती भेटते तिच्यातून कृषीची माहिती त्या मुद्रित माध्यमातून आम्हाला मराठीची भेटते आणि मराठी वृत्तपत्रातून आम्हाला म्हणजे बातम्या कुठं कुठं काय झालं घडलं हे समजा हे कळते